भाज्यांसाठी साठी शेतामध्ये मध्ये जी रोपे लावली आहेत तीच बरेद्दिवस झाडांपासून न काढता त्याचे बी पिकेपर्यंत ठेवले तर त्याचे बियाणे तयार होतात तेच बियाणे आपण गोळा करून त्याची सुपीक जमीन किंवा सुपीक मातीमध्ये त्याची त्याला रोप किंवा बी बी बीची लागवड करणे महत्त्वाचे असते तसेच सुपीक सुपीक मृदा असेल तर तर व्यवस्थित ही रोपे तयार होतात होतात आणि अशा प्रकारे भाज्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीची बियाण्यांची रोपे आपण तयार करू शकतो